खरं तर मला कोणत्याही साथसंगतीशिवाय प्लेन म्हणजे स साधं सरळ गाणं आपल्या गळ्यातून येणारं गायला आवडतं पण तरीही कधी कधी तुम्हाला ध्वनिमुद्रण करावं लागतं किंवा साथसंगत घ्यावी लागते त्यावेळी मात्र मी शक्यतो अगदी छोटे म्हणजे हार्मोनियम तबला आणि एवढ्याच एवढ्याच गोष्टी मला अस असताना गाणं गाताना मी जास्त कम्फर्टेबल असते असं म्हणूया आणि दुसरी गोष्ट ध्वनिमुद्रणासाठी म्हटलं तर स्वतः शास्त्रीय संगीत गायलेलं शिकलेलं नसल्यामुळे मी खूप आलाप वगैरे असलेली गाणी नाही निवडत साधी सरळ सोपी जी कानाला छान वाटतील आणि मलाही गाताना त्यामध्ये आनंद मिळेल अशीच गाणी मी निवडते त्याचा मला आनंदही मिळतो समोरच्यालाही मिळतो कारण एखादं गाणं गाता गाता त्यातला जर आलाप घेता आला नाही तर आपल्याला जे वाटते ते ऐकणाऱ्यालाही ते खटकतं त्यामुळे कोणाच्याही कानाला न खटकता छान साधं सहज गाणं गावं आणि ते समोरच्यालाही तितकंच सुखावून जावं जितकं आपल्याला स्वतःला सुखावून जात आहे अशीच गाणी मी निवडते साधी सोपी आणि सरळ की त्यामध्ये खूप काही स्वर नाही आहेत किंवा स्वरांची सरगम नाही आहेत अशा टाईपची गाणी जी मला आवडतात किंवा कविता कवितांवरची जी गाणी असतात ती पण मला आवडतात आणि अशी गाणी निवडून मी छानपैकी सादर करते ध्वनिमुद्रीतही करते आणि त्यामध्ये मला मजा येते आणि त्यामुळे मी अशी गाणी गाताना मी खास करून खुश असते आणि मी शक्यतो समोरच्यालाही खुश करण्याचा प्रयत्न करते आणि तसं ते जमावं असं मला नेहमीच वाटतं